आता रोपं जगण्याबद्दल जर तुम्ही विचाराल तर फुलांची जी रोपं असतात ती खूप नाजूक असतात आणि ती जगायला अवघड असतात आणि उन्हाळ्यामध्ये जर विचाराल तर उन्हाळ्यामध्ये रोपांची काळजी घेण्यासाठी आपण त्यांना पाणी लवकर दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना ओलसरपणा ठेवता येईल त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये रोपांना सावली दिली पाहिजे तर त्यासाठी छत्री किंवा जाळी लावली पाहिजे आणि मलचिंग जर केलं आपण तर झाडाच्या भोवती पालापाचोळा पसरून ठेवला तर त्यामुळं माती थंड राहते आणि हिवाळ्यामध्ये जर विचाराल तर रोपांना सूर्य प्रकाश मिळू दिला पाहिजे आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी उबदार ठिकाणी थोडं रोपे ठेवली पाहिजेत